महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा आपल्या संस्कृतीवरती त्याचा ब बराच चांगला परिणाम होतो शिवाजी महाराजांच्या इतिहासानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्राची पुढील ब सर्व इतिहासामध्ये त्याचा प्रभाव जाणून येतो कारण ज्याप्रकारे महाराजांचं आयुष्य त्या ठिकाणी त्यांनी जगलं त्यातील प्रत्येक एक ना एक गोष्ट ही माणसानी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारावी आणि आपल्या संस्कृतीमध्ये रुजवावी अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य होतं त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या इतिहासाचा आपल्या संस्कृतीवरती तरी खूप मोठा प्रभाव पडलेला आहे आणि भूगोलाच जर विचार करायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला समुद्र किनारा आहे आपल्या महाराष्ट्राला आहे त्या ठिकाणी सह्याद्री डोंगर रांंगा आहे आणि त्या ठिकाणी अगर मराठवाड्यात किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रात आलं तर त्या ठिकाणी बालाघाट डोंगररांग आहे आणि इकडं खानदेशात त्या साईडला गेलं तर तुम्हाला काही प्रमानात पठारी प्रदेश मिळेल त्याच्यामुळे वेगवेगळी संस्कृती वेगवेगळे भौगोलिक प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणचे वेगवेगळे कल्चर आणि तिकडची वेगवेगळी संस्कृती की काही प्रमाणात थोडी थोडी एकमेकांशी सुसंगत पण आहे आणि त्याचाही परिणाम आपल्या आपल्या लोकांच्या आयुष्यावरती पडत असतो